जसंही आमच्या इकडल्या भागातील मुख्य व्यवसाय म्हटलं या संस्कृतील म्हणलं तर जास्तीत जास्त शेतीवाले जास्त लोक आहेत तर त्यामुळे शेतीतला हा व्यवसाय आहे या त्यांचं शेतीपालन या पशुपालन दुग्धव्यवसाय हे व्यवसाय मुख्य आहे आणि ते प्रामुख्याने लोक करत आहे आणि ते व्यवसाय प्रत्येकच जण करून राहिले काही लोकांनी सोडलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी सोडला आहे तर त्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला काही स्थायिक व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू केला म्हणून त्यांनी हा प्रमुख व्यवसाय सोडलेला आहे